माझ्या कामासोबतही संगीत तितकंच अवलंबून आहे म्हणजे संगीत आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जातं म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपण योग असेल किंवा मग प्राणायाम असेल ह्या गोष्टीतून श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो तसं संगीतातूनही करू शकतो तर संगीतातून ज्या गोष्टी प्राणायामामधून मिळतात त्या हे त्याच गोष्टी संगीतामधून मिळतात तर त्या ज्या गोष्टी आहेत की संगीतात असल्यामुळे माणूस शांत राहतो संगीतातून एक नम्रपणा शिकायला मिळतो तर त्या गोष्टीसोबतही आपण त्याला कंपेयर करू शकतो आणि आपण ज्या गोष्टी जे काही काम करू आपल्याला त्या गोष्टीमध्ये संगीत निश्चितच मदत करतं आणि संगीतामुळे तुमचा श्वास अधिकाधिक उत्तम होतो म्हणजे तुम्ही जर संगीत शिकत असाल किंवा गायन शिकत असाल गायन करता करता तुम्ही त्याचा उपयोग इतर बऱ्याच ठिकाणी करू शकता म्हणजे तुम्ही स्विमिंग करत असाल तरीही तुम्ही इक इकडे जो श्वासाचा रियाज केेलला आहे तो तुम्हाला तिकडेही कामाला येतो शाळेतही संगीत कामाला येतं कारण जे संगीत आपल्यामध्ये गोष्टी शिकवतं कुठलीही गोष्ट जरी आपण एखाद्या गोष्टीमध्ये कमी असू तरीही ती गोष्ट मनाला न लागू देणे तसेच अभ्यास करतानाही किंवा शाळेतही त्याच गोष्टी आहेत की तुम्ही कितीही मेहनत करताय मग तुम्हाला जर यश नाही आलं तर ती गोष्ट स्वतःच्या मनाला नाही लावून घ्यायची आहे आणि संगीतातून तुम्ही बऱ्याच म्हणजे आत्ता सांगितल्यासारख्याच की नम्रपणा असेल किंवा मग नम्रपणा असेल किंवा दुसऱ्यांसोबत कसं वागायचं संगीत आपल्याला स्थिर राहायला सांगतं म्हणजे गुरूंचं कसं ऐकायचं शाळेमध्ये गेल्यावरही गुरुंना कसा मानसन्मान द्यायचा गुरुंची गोष्ट कशी आपण ऐकून त्याला फॉलो करायचं आणि गुरुंसोबत कसं राहायचं अशा अनेक गोष्टी आपल्याला कामातही आणि शाळेतही भरपूर गायनाची मदत होते गायनाची मदत होते म्हणा संगीताची मदत होने होते म्हणा